पारंपरिक गोड पदार्थामध्ये गुलाबजामुन रसगुल्ला राजभोग खीर श्रीखंड आम्रखंड मोदक पुरणपोळी बेसन लाडू रवा लाडू नारळ लाडू खोक्याचा लाडू बर्फी काजूकतली सोनपापडी हलव्यामध्ये गाजराचा हलवा अननस हलवा बेसन हलवा खजूर हलवा शिरा दुग्धजन्य पदार्थामध्ये रसमलाई बासुंदी पेढा मलाई बर्फी दूध बर्फी मावा बर्फी मलाई रोल कलाकंद तळलेल्या गोड पदार्थामध्ये जिलेबी इमरती बालूशाही अनारसा गुळाचे गोड पुऱ्या ड्राय ड्रायफ्रूट स्पेशलमध्ये ड्रायफ्रूट लाडू ड्रायफ्रूट बर्फी अंजिर रोल खजूर रोल काजू पिस्ता रोल